आपली मराठी भाषा किती चांगली आहे ना किती सरळ आणि किती सोपं आहे हो या ते तेलंगणाची भाषा बघ किती विअर्ड आहे अन्न उन्न हलनं खुलनं आपली मराठी भाषा बघ किती स सॉफ स्पष्ट आणि सुंदर आहे हो ना यार मराठी चांगली आहे मराठीमध्येच बोलायला पाहिजे माहीत आहे का आपण महा महाराष्ट्रमध्ये राहतात ना हो नाही बाकी लँग्वेजपेक्षा आपली मराठी लँग्वेज खूप हे आहे ना यार आपल्याला माहीत आहे पडते समोरलं काय बोललं काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं बाकी नाही कळत ना यार हो नाही आपली लॅ आपली लँग्वेज पण तशी आहे ना भाऊ आपल्या लँग्वेजमध्ये आदर माहीत पडतं की आपण कोणाला काय बोलत आहे तर आपण एक रिस्पेक्टमध्ये बोलतो ते माहीत पडतं आपल्या लँग्वेजमध्ये दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपल्याला माहीतच नाही पडत कोण स सम समोरवाला काय बोलत आहे आपल्याला काय नाही बोलत आहे म्हणून तर आपली मराठी लँग्वेज आपल्याला आवडतात हो ना किती चांगली गोष्ट आहे छत्रपती छत्रपती राजेची ब भाषा आहे हो मग राजे किती चांगली मराठी बोलत असेल म्हणून म्हणून तर आपली मराठी मराठी आहे बाकी लँग्वेजमध्ये तितकं दम नाही जितकी दम आपली मराठी लँग्वेजमध्ये आहे